तसे तर मला दोन्ही प्रकारचे खेळ आवडतात इनडोअर आणि आऊटडोअर म्हणजे मैदानी आणि जे आपल्या बैठे खेळ आहेत ते सुद्धा मला आवडतात बैठे खेळांमध्ये मला कॅरम आणि बुद्धिमत्ता बुद्धिबळ आणि त्याच्या व्यतिरिक्त पत्ते हे गेम आवडतात मैदानी खेळामध्ये मी सर्वच गेम खेळतो फुटबॉल क्रिकेट हॉलीबॉल बास्केटबॉल कबड्डी खो खो आणि इतर सर्व काही जे काही गेम असतील तेही मला खेळायला आवडतात शक्यतो मला बाहेर मैदानी खेळ असतात हे आवडतात त्याचं महत्त्वाचं रिझन असं आहे की या खेळामध्ये आपल्या शरीराला खूप चांगल्या प्रकारचा व्यायाम होतो याच्यामध्ये आपल्याला शुद्ध हवा मिळते आपल्या शरीराला जो व्यायाम होतो त्याच्यामुळं आपली प्रकृती ही चांगली राहते याच्या व्यतिरिक्त जेव्हा आपण मैदानी खेळ खेळतो तेव्हा हे असे मैदानी खेळ हे आपल्याला ग्रुपमध्ये किंवा टीममध्ये खेळावे लागतात तर अशी असणारी जी टीम असते सहा लोकांची आठ लोकांची किंवा अकरा लोकांची जी काही टीम असेल तर या टीममध्ये खेळताना आपल्याला लिडरशिप क्वालिटीचा आपल्याला विकसी आपली विकसित होते याच्यामध्ये आपलं टीम मॅनेजमेंट पण आपल्याला सम समजतं कशा प्रकारे इतर लोकांशी आपल्याला वागायचं आहे बोलायचं आहे की जेणेकरून आपला संघ जिंकावा हे आपल्याला तिथं कळतं मैदानी खेळ खेळताना आपली जशी बॉडी आपलं शरीर सुदृढ राहतं त्याचप्रमाणे आपण अतिशय स्वच्छ आणि सुंदर मनाने जगतो